हॅलो सर हॉटेल ऋग्वेदवरून बोलत आहे आपली काय सहाय्यता करू शकतो अच्छा दोनशे सहा का ए सी वर्क करत नाही का आपला सर तिथे एक ग्रीनवालं बटन आहे बघा आपल्या बेडच्या लेफ्ट साय राइट साइडला ते तुम्ही जर ऑन केला तर तुमचं ए सी व चालू होऊन जाईल नंतर तुम्ही ते रिमोटने ए सी चालू करा अजून काय प्रॉब्लम असेल तुम्हाला

हो का सर एक दोन मिंंटं तुम्ही वेट करा मी तुम्हाला एक रूम सर्विससाठी मा माझा मुलगा पाठवतो काही जरी प्रॉब्लम असला तुम्ही त्याला सांगा अजून काही अच्छा ओ माय गॉड सॉरी सॉरी सर सॉरी सॉरी सॉरी तुम्हाला इतकी तकलिफ होत आहे माझ्या आमच्या हॉटेलमध्ये त्याच्यासाठी मी तुम्हाला माफी मागतो अच्छा अच्छा सॉरी शॉरी सर ठीक आहे सर मी कॉल ठेवतो मी स्वतः तुमच्या रूममध्ये येतो आहे ठीक आहे

हा हा बरं बरं हॅलो हॅलो हॅलो सर अजून काही प्रॉब्लेम नाही आहे ना अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा चावी लॉक होत नाही का ठीक आहे सर हां हां ठीक आहे सर मी तुम्हाला रूमच चेंज करून देतो ठीक आहे ठीक आहे सर मी कॉल कट करतो आं